जेव्हा हवामान एकदम समजा उष्ण असेल तर तेव्हा आम्ही झाडांची झाडं सुरक्षित राहावे यासाठी आम्ही ग्रीन नेट लावतो त्याच्यामुळे झाडं सुरक्षित राहते आणि झाडाला व्यवस्थित थोडं थोडं आम्ही पाणी देतो त्याच्यामुळे जे उन्हाळ्यात झाडं झाडांना पाणी मिळालं नाही किंवा त्याला खूप ऊन लागल्यामुळे झाडं मरतात तर त्याचं प्रमाण हे ग्रीन नेटमुळे किंवा त्याला जर थोडं सावलीखाली ठेवलं तर व्यवस्थित ते झाडाची जोपासना होते किंवा जे मोठे झाडं आहे मोठ्या झाडांची समजा लागवड केली तर त्याला आम्ही समजा फळझाडं आहे तर फळझाडं आहे त्याच्या साईडनी म्हणजे बॉर्डर म्हणून समजा आपण फॉरेसट्री जर लावल्या तर त्याच्यामुळे जे फळझाडं आहे त्यांचं पण संगोपन होते कारण एकाएकी समजा वाराधून आलं किंवा खूप म्हणजे खूप वाराधून सुटलं तर डायरेक्ट वारा हा फळझाडाला न लागता जे आपण बॉर्डर बॉर्डर झाडं म्हणून जे आपण फॉरेसस्टी लावतो तर तो वारा त्या झाडाला अडकला जाते त्याच्यामुळे जे आतमधले झाडं आहे त्याचं संरक्षण होते आणि जे फळं आहे त्याला काही आपल्या त्या हवामानाचा काही त्रास होत नाही आणि झाडं सुरक्षित राहते त्याच्यासाठी आपण जे जेव्हा झाडं लावल्या जाते छोट्या झाडांचं जेव्हा आपण जसं आंबा आहे पेरू आहे ही जेव्हा झाडं लावतो तर झाडं छोटे असताना त्याला आपण समजा एच आकाराची जर आपण त्यांना हे दिली म्हणजे त्यांना आधार दिला एच आकार करून म्हणजे साईडनी तर जे झाडं आहे समजा हवा जरी आली तरी ते झाडं एकदम कोलमंड कोलमडून जाणार नाही तर ते त्या एच एचची जी आपण एच आकाराचा जो आपण बांबू लावतो त्या झाडाला म्हणजे त्या बांबूला ते झाड अडकते त्याच्यामुळे झाड काही ते पडत नाही आणि व्यवस्थित झाड त्या वादळात वादळामध्ये वाराधुनीमध्ये पण टिकून राहते अशा प्रकारे आम्ही झाडाची काळजी घेतो